आता दोन तीन दिवस झाले या उन्हाळ्यामध्ये मुळे आम्ही नवीन कूलर आणला तर कूलर नवीन कूलर आणला तर आम आमचा थोडासा काही ना काही चांगला फायदा झाला आता दोन तीन दिवस झाले या उन्हाळ्यामध्ये मुळे आम्ही नवीन कूलर आणला तर कूलर नवीन कूलर आणला तर आम आमचा थोडासा काही ना काही चांगला फायदा झाला कारण आम्हाले ल खूप गर्मी होत होती तर आम्ही कूलरचं लई फायदा घेऊन राहिलो कारण तेथे पाणी गिणी सगळी सुविधा आहे आता आम्हाले आम्हाला खूप खूप हे वाटून राहिलं आता आम्हाला चांगलं वाटून राहिलं आणि आता आमची भरपूर आमची हे होऊन राहिले आता कारण ह्या कूलरच्यानं जास्त आमाले झोप ही येऊन राहिली अन् चांगलं पद्धतशीर राहिले काय मच्छरं नाही काटून राहिले आणि काय नाही नाही तर मच्छरं हे ते आम्हाला तसे खूप चावत होते तर आता कूलरच्यामुळे आमचं जरासा ते फायदा होऊन राहिला कारण त्यात पाणी गिणी भरपूर टाकतो ना आम्ही आणि कूलर ही वस्तू चांगली मिळून आणली आम्ही तर वस्तूच्यामुळे आमचाही फायदा होऊन राहिला थोडासा कारण आमचे कामं चांगली होऊन राहिले आमचं शरीर चांगलं राहून राहिलं आमच्या शरीराच्या जास्त आमचा फायदा होऊन राहिला कारण आमच्या शरीराचं म्हणजे मच्छरामुळे याच्यामुळे किती बिमाऱ्या हे ते असं चालू रहा राहत होत्या त्याच्यानं आम्ही कूलर घेतला कूलर घेतला तर खूप फायदा झाला आमचा आणि वस्तू चांगली झाली आमची आता आम्हाले काही असं हे वनि वाटत आता आता झोप बीप सगळं बरोबर पद्धतशीर येते आम्हाले आमचं सगळं बरोबर होऊन राहिलं आता पाणी बिणी टाकतो आम्ही त्याच्यातनी तर सगळं चांगलं होऊन राहिलं आता त्याच्यामुळे आता काही काळजी नाही एवढी राहिली तर नाही तर मग लेकरं बिकरं हे ते मच्छर तोडतात ना लेकरायली तर त्याच्यानं नाही तर हातानं बसावं लागे आम्हाला हवा घालत की कोणतं फडकं घ्या तर कोणतं काही घ्या तर डो डोळे हे ते चालूच राहे आमच्या ले तर कितीक हे करत जा लोळत जा कितीक काय करत जावं आम्ही त्याच्यानं आता कूलर घ्यायचंच काम पडलं आम्हाले मग नवीनच खरीदला मग नवीन खरीदला त्याच्यानं आमचं आमचं थोडसं भरपूर फायदा झाला आता पूर्ण घरातनी हवा फेकते आता ते तर मच्छर पळते आता मच्छरही राहत नाही आता काही तर त्याच्यानं आमचा भरपूर फायदा होऊन राहिला तर काही एवढं काही आता काही वाटत नाही आम्हाले आता आमचं चांगलंचय व्यवस्थित चालू आहे नाही तर मग काय आमचं सरळ हे जाणवत होतं आता चांगलं भेटलं आम्हाले हं त्यांचं मच्छरं सारे हाताले पायाले सारे चावत होते अन् बीमाऱ्या येतात त्यानं बीमारी जास्त वाढतात ते बीमारीच्या मुळेच आम्ही कोशिश केली आम्ही हे कूलर घ्यायचा तर त्याच्यामुळेच कूलर घेतला नाही तर सुया टोचल्यासारखेच टोचत आम्हाला ना राहते आम्हाला मच्छर तर कुठं ते हाणावं तरी कितीक हाणावं काय हाणावं तर काय नं हाणा तर ते एक विचार पडला होता आम्हाले मग हे त्यामुळे आम्हाला कूलर घ्यायची हे पडली तर कूलर घेतला मग तर त्याच्यानं आमचं जरासं बरं वा